हो हो हो हो बरोबर अच्छा अच्छा अच्छा किती वर्षाचा आहे हं हो हो के जी वनमध्ये करायचं आहे की फर्स्ट के जी वनमध्ये ना अच्छा बरं ठीक आहे ना आपल्या इथं चालू आहे ॲडमिशन चालू आहे पंधरा तारखेपासून ॲडमिशन चालूच होणार आहे ठीक आहे तुम्ही त्याचं मुलाचं आधार कार्ड आणि डेट ऑफ जन्म दाखला आणि चार फोटो हो हा पेरेंट्सचे म्हणजे मम्मी पप्पाचं मम्मी पप्पाचं आधार कार्ड आणि तुमच्या मुलाचं टाइमिंग वगैरे बॅचेस आहे आपल्या दोन बॅचेस ठेवल्या एक सकाळून पाहिजे असेल तर सकाळून आणि दुपारून पाहिजे असेल तर दुपारून पण आहे एक दोन दोन व दोन वाजताचा टाइमिंग आहे आणि एक सकाळचा टाइमिंग आहे आठ वाजताचा आठ ते बारा हं सकाळचा टाइमिंग मग होऊन जाईल आठ ते बारामध्ये पण त्यामध्ये तुम्हाला कुठे असता तुम्ही रहायला सुभाषनगरला ओके ओके ठीक आहे ना आपले इथनं थोडं लांब पडेल तुम्हाला ट्रॅवल्स पण आहे आपल्याकडं ट्रॅवल्सची पण व्यवस्था आहे ट्रॅवल्स पण लागणार आणि हे इथे होऊन जाणार ह्याच्या ॲडमिशनचं फीज पण आहे त्याच्यात फी पण कमी जरा आता सीजन आहे थर्टी फाइव थाऊजंड थर्टी फाइव थाऊजंड आहे हा ईयर हा पूर्ण ईयरचा येईल परत त्यात तुम्हाला इस्टॉलमेंट हवी असेल तर इस्टॉलमेंट पण आहे इस्टॉलमेंट नाही त्याच्यामध्ये इस्टॉलमेंट नाही नाही सेम सेम सेम सेम असेल सगळ्यांना सेम तुम्हाला ई एम आयमध्ये असेल तर ई एम आयवर केले तर तुम्हाला जास्त पडेल आणि वन टाइम जर पे केलं तुम्ही तर थोडं क कमी येईल हा तसं थर्टी फाइव थाऊजंड हजार समजा आहे पस्तीस हजारला मग ते तुम्हाला तसं तुम्ही वन टाइम भराल तर पस्तीस हजार त्यामध्ये काही कमी जास्त पण आपण करू शकतो वाटल्यास वन टाइम भराल तर आणि तुम्हाला जर का मग महिन्याला भरायचे असेल म्हणजे तुम्ही ई एम आयमध्ये भरून जास्ती जाणार आणि तुम्हाला त्याच्यामध्ये बस नसेल बस नको हवी आहे तुम्हाला तर त्याच्यामध्ये अजून कमी होऊन जाणार मग बसचे तुमच्या महिना कमी होऊन जाणार त्याचा त्यामध्ये ते पस्तीसमध्ये पॅकेज अजून कमी होणार इंक्लुडेड पूर्ण इंक्लुडेड आहे हा हा पूर्ण त्याच्यामध्ये प पस्तीसमध्ये सगळं नाही का तुमचं होऊन जाणार पूर्ण हा जर बस नसेल तुम्ही तर स्वत येऊन सोडून नेणार जाणार का जर असेल तर त्याच्यामध्ये मग कमी जा कमी होऊन जाणार अजून

आता पंधरा तारखेपासून ॲडमिशन आहे आणि बारा तारखेपासून मग पुढच्या बारा जून जुलैपासून स्टा स्टार्टिंग चालू होणार आहे के जी वन के जी टूच्या बॅचेस हा सकाळचा पण आहे आणि संध्याकाळचा पण ते पूर्ण लॉन्ग पूर्ण टाइम राहणार एक वर्ष पूर्ण तो घ्यावा लागेल एकच टाइम असेल तो सकाळचा घेतला तर सकाळचा आणि संध्याकाळ दुपारचा जर घेतला दुपारचा पण सगळं जे आहे बुक पुस्तक सगळे इथूनच भेटणार ईवन डिरेस ड्रेस पण मुलांचा चा हा ड्रेस वगैरे सगळं हो हा तुम्ही या ना पाच वाजेपर्यंत आहे मी इथे तुम्ही या येऊ शकता कधी ओके ओके हो